मला ग्रुपसोबत धावणं खूप आवडत होतं ग्रुपसोबत धावणं याच्यासाठी आवडते कारण कसं आहे एकटं माणूस धवलं तर आपल्याला तेवढा अंदाज नाही आहेत का आपण किती धावतो आहे लवकर थकवा महसूस होते खूप सगळ्या गोष्टी अशा मनात येते ग्रुपसोबत धावलं तो असं होत होतं का याचा विचार हा वाला इतक्या स्पीडमध्ये धावतं तर असं वाटतं की हा आपल्यामध्ये एवढी कॅपसिटी काहून नाही आहे आपण धावायला पाहिजे तेवढं ते मी धावण्याचा सराव केला भरपूर धावण्याचा सराव केला तर त्यासाठी काय करत होतं फोन करत होतं मित्रांले सकाळी उठत होतो पाच वाजता पहिली गोष्ट पाच वाजता उठलं का मित्राला फोन करायचं का मित्रा चल रे आपल्याला धवायला जायचं आहे मित्र उठले त्याच्यानंतर मग त्यांना उठून मग माझ्याकडे हजार रुपयाचा बूट पण होता एक मस्त मामांनी बूट घेऊन दिला होता त मग तो बूट घेतला मीनं बूट घेतला त्याच्यानंतर तो रनिंगसाठी वाटत त्याच्याने पायाचे सॉयल एकदम मस्त राहत होते पूर्ण काही थकवा महसूस नव्हतं बूट मस्त हलकं होतं तर असं करून आम्ही मग मित्रमंडळी जमा झालं का मग इथं बौद्धविहार आहे तिथपासून जे आम्ही धवायला लागत होतो तर मग ते तिकडे स्मारकपर्यंत धावत होतो दोन किलोमीटरचा रन होता तिथून धावणं दोन किलोमीटर तिथून धावणं दोन किलोमीटर चार किलोमीटर धावणं धावून रिटर्न येत होतो तर धावण्यानं काय झालं माझं शरीर खूप मस्त आहे बॉडीमध्ये फॅट नाही काही नाही आहे तर एकदम मस्त वाटते आणि जेवण खाऊन पचते तर त्याच्यामुळे चांगलं